अरे तुला फुलांची ऑर्डर होती ना हां नवरात्रात नऊ दिवस पाहिजेत सकाळी संध्याकाळी एकसाथ नाही वेगळेवेगळे

झेंडू अत्तर गुलाबाची फुलं हार लागतील हार नाही दोन लागतील सकाळी दोन संध्याकाळी दोन

हो सकाळ संध्याकाळ ठीक आहे ना ठीक आहे हरकत नाही फक्त चांगलं पाठव जा सकाळी लागेल नऊ वाजता संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजता ठिक आहे ना तुमचा माणूस येऊन जाईल घेऊन तुमचा माणूस येऊन जाईल ना घेऊन नाही मी ऑनलाईन ऑनलाईन पेमेंट पाठवून देईन ठीक आहे ना चालतंय मग बील बील पाठवून दे जा पैसे घेऊन जा ठीक आहे ठीक आहे